मला ग्राहकांकडून खूप चांगले अभिप्राय मिळाले आहेत माझ्या कामाबद्दल मी खूप जणांना असं स्वतः कापडावर माझं माझी जी काही कला आहे ती करून छानसं म्हणजे काही कापडांची तुकड्यानी सुद्धा मी काही वस्तू पण बनवले आहेत तर असं गिफ्ट म्हणून पण दिलेलं आहे त्यामुळं आता जे जे रिप्लाय आले आहेत ते माझ्यासाठी खूप छान होते आणि माझी जी काही कला आहे ती प्रत्येक व्यक्तीला खूप म्हणजे बाह आवडते पण आणि भाविक करते कारण प्रत्येक मी काहीतरी क वस्तू बनवण्या मागं किवा त्या कापडावर जी माझी काही हस्तकला असते त्याच्यामागे काही ना काहीतरी एक रिजन असतं ज्याच्यातून एक संदेश जात असतो असा काहीतरी म्हणजे वेगळा असं काहीतरी आकार वगैरे बनवलेला असतो म्हणजे जसं की कशाचं प्रेमाचं प्रतीक जर असं कोणताही म्हणजे बदाम असेल तर त्याच्यामध्ये खूप काही अशा डिझाइन काढलेल्या असतात की ज्या समजून जातात की बाबा हां यातून प्रेम व्यक्त होतं आहे असं भावनिक गोष्टींचा एक आधार घेऊन मी हस्तकला ब हस्तकलेचा म्हणजे उपयोग केला आहे कापडाचे तुकडे म्हणले तर खूप काही त्याच्यातून अशा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू पण मी करून भेट पण दिलेल्या आहेत ज्या इतक्या अशा आवडतात दुसऱ्यांना आणि आत्ता बाजारामध्ये बघितलं तर तसं बघायला मिळत नाही क कदाचित कुठेतरीच असं घरगुती करताना हे दिसतं आणि बाहेरच्या देशांमध्ये वगैरे ह्याची बिजनेस खूप मोठमोठ्याने पण चालू आहेत त्यामुळं लोकांना हे माझी जी काही कला आहे ती खूप आवडते माझं कौशल्य आहे ह्याच्यामध्ये खूप छान आणि मी आवडीनं करते हस्तकलेला खूप म्हणजे खूप प्रोत्साहन आहे जर त्याच्यामध्ये आपण आवडीनं काम केलं तर खूप काही त्याच्यामध्ये चांगलं सुद्धा आपलं घडू शकतं